गायनामध्ये आमच्या श्वासावर कसं नियंत्रण केला जातो हा आम्हाला रियाजमध्ये शिकवला जातो ज्यामुळे गाणे म्हणायच्या वेळेस आमच्या नाकातून नं आवाज निघेल व आमचा गायन सुव्यवस्थित पणे हो हा शिकवला जातो आम्हाला थंड वस्तू ऑईली फूड नाही खाल्ल्या पाहिजे ज्यामुळे आमचा गळा जे आहे तो व्यवस्थित राहिला पाहिजे ज्यामुळे गायनामध्ये आम्हाला काहीही त्रास नको होऊ ही काही चीजे गायनामध्ये मुख्य भू भूमिका असते सुव्यवस्थितप्रमाणे आमचा श्वास जर चांगला राहील